पशुपालन करताना पश पशुपालनापासून दूध दही ताक त्याच्यापासून बनलं जाते तूप तुपापासून बनवल्या जातात लड्डू हे पदार्थ आम्ही करून विकू शकतो